ब्रह्माण्ड म्हणजे पृथ्वी व त्या बाजूला असलेले असंख्य तारे ग्रह आणि सूर्य हे सर्व मिळून ब्रह्माण्ड तयार होतं त्यामधे वेगवेगळ्या सूर्यमाला आहेत मानवाचा अभ्यास ब्रह्माण्डासाठी खूप कमी आहे कारण ब्रह्माण्ड खूप मोठं आहे आणि किती मोठं आहे याचा अंदाजसुद्धा नाही ब्रह्माण्डामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात त्याचाच अभ्यास आपले शास्त्रज्ञ करत आहेत त्यामध्ये वेगवेगळे ब्लॅकहोलसुद्धा आहेत ज्यामध्ये सूर्यकिरण जाऊ शकत नाही तिथे जाणारी सूर्यकिरणं आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्या कायमच्या लुप्त होऊन जातात ब्रह्माण्डामधून काही जीव आणि सजीव दिसल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात पण काही त्याचा पुरावा अजून मिळालेला नाही चंद्र सूर्य तारे हेसुद्धा ब्रह्माण्डाचाच भाग आहेत